आपली मराठी संस्कृती खूप छान आहे आपल्या भारत देशामध्ये मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते राजस्थानचे लोकं राजस्थानी बोलतात गुजरातचे लोकं गुजराती बोलतात पण मराठवाड्यामध्ये तसेच भारत देशामध्ये इतर राज्यात सुद्धा मराठी लोकं खूप आहेत मराठी भाषा बोलणारे खूप लोकं आहेत कारण मराठी भाषा बोलायला तर खूप सोपी आहेच लिहायला पण सोपी आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त ऐकायला खूप मधुर आहे म्हणून मला मराठी आपल्या भाषेचा खूप अभिमान आहे तसंच सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याकडे देवांचे ग्रंथ पोथ्या मंत्र तंत्र हे सुद्धा बघा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठीमध्येच संस्कृत प्राकृत मराठी या भाषांमध्येच आहेत कारण मराठी भाषा ही खूप छान आहे सुंदर आहे ऐकायला पण खूप मधुर आहे म्हणून मला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे